मी माझे कर नियमितपणे भरत आहे मागील आर्थिक वर्षासाठी माझ्या विजेच्या बिलांचे पेमेंट वि विवरण मला आवश्यक आहे त्यासाठी मला वीज मंडळाच्या बिलिंग विभागाशी संपर्क साधायचा आहे कारण मला मागील संपूर्ण वर्षासाठी माझ्या विजेच्या बिलांचे तपशीलवार विवरण पाहिजे म्हणजेच प्रत्येक महिन्याचे बिल किती आले मी किती रक्कम भरली आणि कोणत्याही विलंब शुल्काचा स् तपशील वगैरे वगैरे हे विवरण मला माझ्या आर्थिक नोंदींसाठी आणि कर भरतानासुद्धा उपयोगी ठरेल त्यामुळे म कृपया मला हे सर्व तपशीलवार शक्य तितक्या लवकर द्यावेेत अशी मी विनंती करतो यामध्ये जर काही अधिकृत अर्ज भरण्याची गरज असेल किंवा ओळखपत्रांची प्रत आवश्यक असेल तर कृपया त्याबद्दल मला कळवा मी संबंधित माहिती देण्यासाठी तयार आहे आणि ई मेल किंवा कार्यालयात येऊन हे विवरण मिळवण्यास मी इच्छुक आहे धन्यवाद